सर्वाधिक वापरली जाणारी ॲप्सचे नावे आहेत फेसबुक इंस्टाग्रॅम ॲमेझॉन मीशो फ्लिपकार्ट इत्यादी या ॲप्सचे जेवढे फायदे आहेत तेवढेच त्यांचे तोटेदखील आहेत फायदा असा की आपल्याला खूप सगळ्या श आपल्यासाठी खरेदी करणे किंवा जगामधल्या चालू गोष्टी आपल्याला एका सेकंदाच्या आतमध्ये सगळ्या गोष्टींची माहिती आपल्याला मिळते आहे आणि तोटा असा की आपला फोन मोबाईल बघण्याचा वेळ हा अधिक अधिक वाढतच जात आहे त्याच्यामुळे आपण इतर आपल्या गोष्टी आपल्या इतर कामांवरती आपण लक्ष विचलित होत असून आपला अधिक वेळ हा फोन बघण्यामध्ये इंस्टग्रॅम फेसबुक अशा ॲप्स बघण्यामध्ये जास्त वेळ जातो कामासोबतच याचा आपल्या शरीरावर देखील वाईट परिणाम होत आहे जसं की चष्म्याचे नंबर वाढणे किंवा एखादा मेंटल आजार होणे असे प्रकार होत आहेत